लांबचा प्रवासासाठी किंवा ट्रेकला जाताना आम्ही शक्यतो ट्रेकिंगला जास्त लांब गेलो नाही आमचंच मामाचा गाव आहे घोडगे जो कुडाळ तालुक्यात आहे तिकडे शेळवा धबधबा हा सिंधुदुर्गातला सगळ्यात मोठा धबधबा आहे खूप कठीण आणि खडतर रस्ता आहे पण आम्ही तिकडे मतलब मुलगे मुलगे होतो सगळे भावंडं होती आणि एक वरिष्ठ माणूस होते लक्ष्मण गुरव ज्यांनी तो रस्ता शोधून काढला तर आम्ही सर्व गेलो जाताना आम्ही नाश्त्याला माझ्या आजीनं मला भाकरी आणि बटाट्याची भाजी दिलेली समोरचा मामा होता त्यांनी भाकरीवर चिकन दोन तीन भावंडांनी भात घेतलेला परत दोन तीन भावंडांनी दुसरं काही मटण वगैरे घेतलेलं कोणी कोणी आमटी घेतलेली कोणी कोणी अंड्याची पोळी घेतलेली अशी आम्ही छोटी मोठी छोटी मोठी नाश्त्याची साहित्य घेतलेली आणि बॅगेत रिकामी बॉटल घेऊन गेलेलो आणि तसेच आम्ही हळूहळू व वर चढलो आणि मग अर्ध्याच्या वर पोचलो आणि एकदम टोकावरती गेलो तर तो धबधबा खूप सुंदर होता वा जाताना वाट एवढी खडतर आणि पावसामुळे मळलेली वाट सुद्धा दिसत न्हवती मग आम्ही एकदम उंच भिंतीसारख्या दगडावर खडपावर च चढून चढून गेलो जाताना मा तिकडे जाताना माहीतगार माणसाला न्यायला हवं नाही तर प्राणही जाऊ शकतात नंतर वरती पोहोचल्यावर आम्ही झ झऱ्याचंच पाणी पिलं कारण ते सगळ्यात मिनरल वॉटरपेक्षा पण खूप छान खूप गोड असतं सकाळ आणि तिकडे सहसा जाताना तर मी म्हणेन पावसाळ्यात तर पाऊस खूप असलं तर जाता कामा नये कारण माती भुसभुशीत असल्यामुळे पाय टिकून राहत नाही त्यामुळे सहसा पाऊस कमी असताना जाऊन येण्या येण्यासाठी काय नाही खूप सुंदर ठिकाण धन्यवाद